रूपम रेस्टॉरंटमधून बोलता का हा ॲक्चुअल्ली आम्ही ना आता मी मयूरी बोलतेय आम्हाला ना तुमच्या रेस्टॉरंटमध्ये यायचं होतं आम्ही आता हे महाराष्ट्रामध्ये विजिट देणार आहो आता आम्ही त्याही निमित्त महाराष्ट्रामध्ये फिरायला येणार आहो आम्ही तर आम्हाला रूपम रेस्टॉरंटमध्ये आम्हाला स्टे पण करायचं होतं आणि ॲक्चुअल्ली तुमचं हे लॉजपण आहे का रूपम रेस्टॉरंटचं अच्छा ओके तर आम्हाला स्टे पण करायचंय आणि ॲक्चुअल्ली ब्रेकफास्टमध्ये काय म्हटलं तर स्पेशल इन महाराष्ट्रमध्ये नाही का जे फेमस आहे अच्छा आणखी चणा पोळी म्हणजे ना चणा कशा म्हणजे म्हणजे चणा रस्सा आहे की काय आहे

हा का आणि हे उपीट कशापासून बनतात तुमच्या इथं रव्यापासून बनतात ओके आणि काय म्हणजे क्वां क्वांटिटी किती देणार आहे ह्यात ओके आणि क्वालिटी पण आहे तेवढी तर या व्यतिरिक्त काय आहे का ब्रेकफास्टमध्ये तुमच्याकडे

पण जास्त करून तुमच्याकडे हे चालतात का म्हणजे चणा पोहे मी ॲक्चुअल्ली खूपदा ऐकलं चणा पोहे आणि उपीट अच्छा ओके स्टार्टिंग काय आहे आपलं हे चणा पोहे कितीला किती रुपये प्लेट आहे अच्छा नाही नाही मी रूपम रेस्टॉरंटबद्दल ऐकलेलं आहे तर म्हणूनच आमच्याकडे आम्हाला तुमच्याकडे यायचंय ब्रेकफास्ट करायला नाही का आणि कारण की क्वालिटी ऐकलीय तुमच्याकडली मी तर ती प्रो म्हणजे जे ब्रेकफास्टची क्वालिटी आहे खूप छान बनवतात नाही का आणि आम्हाला स्टे पण करायचाय रूपम रेस्टॉरंटमध्ये तर त्यानिमित्ताने म्हटलं अच्छा ओके ठीक आहे चालेल मग आम्ही उद्याला तुमच्याकडे येऊ आणि आम्ही तिथेच फॉरमॅलिटी करते राह्यची आणि प्लस ब्रेकफास्ट पण आम्ही तुमच्याकडे करू ओके मॅम थँक यू